हो मला भावंडे आहेत एक ताई आहे एक दादा आहे आणि ते सध्या आता एक कॉलेज करते एक जॉब करते आणि मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे थोडा मी इकडे बाहेर राहते ते खालती राहतात आणि मी वरती राहते मी जॉब वगैरे करते त्यामुळे माझं तेवढा कॉन्टॅक्ट वगैरे नाही होत त्यापेक्षा आणि ते माझ्यापेक्षा खूप वेगळे आहेत त्यांच्यासारखे मी पण आहो परंतु तेवढा वेळ वगैरे नाही मिळत म्हणून तेवढं काय मिळून मिसळून राहत नाही आणि मी बाहेर राहते मी माझ्या कामामध्ये बिजी व्यस्त असते आणि ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असते मला विकली ऑफ वगैरे दोनवेळा मिळते परंतु तेवढा टाईम वगैरे मिळत नाही जाण्याकरता म्हणून मी तेवढा कॉन्टॅक्टमध्ये नसते वगैरे कॉल वगैरे करू शकते मी